आजकालच्या युगामध्ये पालकवर्ग हा इंग्रजी शाळेमध्ये जास्त कल आहे की माझा मुलगा हा इंग्रजी शाळेमध्ये शिकला पाहिजे असं प्रत्येकच पालकाला वाटतं परंतु मराठी ही आपली मातृभाषा आसून सुद्धा लोकांना विद्यार्थी हे मराठी भाषेमध्ये बोलतात पण शिकायला त्यांना इंग्रजी शाळेतच असं वाटतं की इंग्रजी शाळेमध्येच आपण सगळ्यांनी शिकलं पाहिजे पण का मला तरी असं वाटतं की जे विद्यार्थी इंग्रजी शाळेमध्ये शिकतात तर ते मराठी भाषा अगदी ओळखू शकत नाही किंवा समजू शकत नाही मराठीतले जे आकडे असतात ते ते इंग्रजी विद्यार्थांना जमत नाही आणि मराठी भाषा ही जो मराठी विषय असतो तो इंग्रजीमध्ये असलई इंग्रजीमध्ये विद्यार्थी जे आहेत त्यांना मराठी भाषाही बोलता येत नाही आणि जे मराठीमध्ये विद्यार्थी शिकतात त्यांना इंगलिश ही कळत नाही आणि इंग्लिशमधले आकडेही कळत नाही तरी मलातरी अस वाटतं की आपली ही मातृभाषा आहे मराठी तर सगळयांनी मराठी भाषेमध्येच विद्यार्थ्यांना शिकवलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट अशी की इंग्रजीचा आजकाल इंग्रजी भाषा ही फोरेनची भाषा आहे तर मला असं वाटतं आपल्या मातृभाषेला न विसरता न हे करता विद्यार्थ्यांनी सगळ्यांनी मराठी भाषे ही आपलीच जो जोपासली पाहिजे आपली मातृभाषा ही जोपासली पाहिजे आणि तसेच संस्कृत हा विषय आहे तर संस्कृत भाषेचंही तसंच दहावीला गेल्यानंतर विद्यार्थांना चू आठवी नवी दहावीला चॉईस करावी लागते की कुठला विषय तुम्हाला घ्यायचा आहे तर बहुतांश विद्यार्थी हे संस्कृत विषयच घेतात तर त्यांनी संस्कृत न घेता आपली मराठी भाषा जी आहे तीच घ्यायला पाहिजे असं मला वाटते